मॅडम इकडे कोणता स्वस्त आणि चांगला हॉटेल वगैरे आहे का मी कसं इकडे नवीन आहे ना थोडा राहण्याकरिता पाहिजेत एक हॉटल

हो मी इथे नवीन आव थोडं सुविधा वगैरे तर चांगली आहे ना तिथे

एरिया असं असं पाहिजे की जर ऑटो वगैरे कधी जर आपल्या पाहिजे ना तर पटकन मिळालं पाहिजे असा तसा महागडा पण नाही पाहिजे एकदम असा कसा बजट माझा मॅक्सिमम पाच हजार ते मिनिमम अडीश अडीच हजारपर्यंत हो मी त्याच्यावर जेवणावची सर्व फॅसलिटी आहे ना तिथे आणखी दुसरं चांगलं ऑप्शन आहे काय

कोणतं हॉटेल असं आहे जिचे आसपास पुन्हा म्हणजे फिरण्याकरता जागाही चांगली होणं फिरणंही चांगलं ना हो सगे आता न्या मला तिकडे मग बघू या आपण तिथलं कसं का करायचं ते दुसरं कोणतं ऑप्शन आम्हाला जास्त परवडेल तिकडे जाऊ या

हो चला